महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे महाराष्ट्राला संतांनी इतकं काही दिलेलं आहे की त्याचा विचार करता करता माणसाचं आयुष्य केव्हा संपेल हेदेखील कळणार नाही म्हणध्ये अध्यात्मिक मार्गदर्शन किंवा काही असो अत्यंत सोप्या भाषेमदे सांगण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्यांनी केला आणि त्यामुळे एक मोठी परंपरा संतांची भागवत धर्माची ही महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि याचं एक चांगली गोष्ट म्हट म्हणाल तर आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर अशा वेगवेगळ्या संतांच्या ठिकाणांपासून पंढरपूर जाणाऱ्या ज्या पालख्या आहेत आणि आषाढी वारी जी आहे ती एक अलौकिक दर्शन आपल्याला घडवून देतंय निसर्गाच्या सानिध्यात सलग पंधरा दिवस नामस्मरण करत त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणं म्हंडे आम्ही दोनही सिद्धांताचा विचार करतो द्वैत करतो अद्वैताचा विचारदेखील करतो मग द्वैतातून अद्वैतातून द्वैताकडे जाणं असाही मार्ग आम्ही स्वीकारत असतो आम्ही काही वेळा सगुण पूजा मानतो काही वेळा निर्गुण पूजा मानतो कुठल्याही मार्गातनं एकच महत्त्वाचं आहे म्हंडे एक संस्कृत श्लोक आहे आकाशात पतितं तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती आकाशातून पाडणारं पाणी जसं नदीनाल्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळतं तसं कुठल्याही देवाला केलेला नमस्कार हा विष्णूला जाऊन मिळतो तसं ह्या वेगवेगळ्या ठिकाणांवरनं येणाऱ्या पालख्या ज्या वेळी पांडुरंगाच्या चरणी लीन होतात त्या वेळी त्यांना फक्त पांडुरंग पांडुरंग आणि पांडुरंग कळत असतो ह्याच्या पलीकडे कुठलीही भावना त्यांच्यामध्ये नसते मग त्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेददेखील राहत नाही म्हंडे माऊलीच्या किंवा तुकोबांच्या पालखीबरोबर तुम्ही जर गेलात तर समोर एखादी पुरुष किंवा स्त्री आडवी आली तर आपण त्यांना माऊली जर आम्हाला जायला जागा द्या माऊली या एका शब्दामध्येच सगळं काही सामावून गेलेलं आहे त्यामुळे हा जो वेगळेपणाचा जो भाव आहे तो निघून जातो आणि माणसाचा कल आध्यात्मिकतेकडे वाढत जातो अध्यात्म हे काही शिकवून शिकण्यासारखा विषय नाही त्याच्यासाठी काही गोष्टींचं आचरण करावं लागतं आणि मग वारकऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचं आचरण म्हंडे पंधरा दिवस चालणारी ही वारी हे लक्षात घ्या आणि त्या वारीतनं महाराष्ट्राला खूप काही मिळलं एक बौद्धिक ठेवा तयार झाला सांप्रदायानं इतकं काही दिलं की माणसाच्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला मग कीर्तन असेल प्रवचन असेल भजन असेल या वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन संतांनी केलं आणि संतांची वाक्यं घेऊन म पुढच्या प्रबोधनकारकांनी आपलं प्रबोधनाची भूमिका मांडत राहिली आणि समाज घडत गेला त्यामुळे समाजाला जी काही गोष्ट हवी ती चांगल्या मार्गानं कसे मिळेल हे वारीच्या निमित्ताने आपल्याला समजतं आहे आणि अध्यात्म आध्यात्म म्हंडे हे अनुभवल्याशिवाय काही कळत नाही त्यामुळे महाराष्ट्राला वारी हे सगळ्यात मोठ्ठा आधार आहे असं मला वाटतं